ह मनीषा रेस्टॉरंटमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मॅडम बोला असं का कुठून बोलता मॅडम तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये का कोणता तालुका आहे तुमचा वसमत आहे का हो आहे ना मॅडम इथे तुम्हाला बड्डे करायचा असेल तर आमच्याकडून प्र नवीन प्रकारच्या सुविधा आहेत रूमा आहेत पुन्हा तुम्हाला मेनू कार्ड हा पाहिजे असेल तर ते पण आहे हो ना तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसं आवडेल तसं आम्ही डेकोरेशन करून देतो नाही तुम्ही आ तुम्ही जण आम्हाला सांगितलं तर आम्ही आणून देतो ना मॅडम तुम्हाला जसा पाहिजे तसा केक पण केकचे पण आमच्याकडे आहेत आईस केक आहे पुन्हा साधा केक आहे द जसं जसं लहान मुलांना पाहिजे तसा केक आहे म्हणजे चोवीस तारीख आहे का बड्डेची असं आहे का तुम्ही कितीजण येणार आहेत मॅडम पाच सहाजणं का फॅमिली मग येणार आहे का तुमची का हॅलो असं का बरं बरं ठीक आहे चालते मॅडम तुम्ही येऊ शकता येण्याच्या अगोदर कॉलिंग कॉल करा आम्हाला आमचे काय दीडशेपासून सुरुवात आहे मॅडम हो ठीक आहे चालते क या कॉल करा मग आम्हाला हो ठीक आहे